हॅलो हॅलो पाजाभाऊ बोलत आहेत का ए वन माइ ए वन वाईन शॉपला कॉल लागलेला आहे ना मला आपल्याकडं ज्या ॲवेलेबिलिटी ऑफ ॲव्हेलेबल ज्या ज्या ब्रँडचे दारू आहे किंवा आणि वाईन आणि रममध्ये मला तुम्ही सांगू शकता का हो म्हणजे तु तुमच्याकडं कोणत्या कोणत्या अलीकर ॲवेलेबल आहे कोणत्या कोणत्या कंपनीचं आहे आणि कंटेंट कोणते कोणते आहेत म्हणजे रम ओडका विस्की वाईन्स बिअर्स असं सांगा तुम्ही आम्हाला सर तुम्ही मला स्कॉचमध्ये कोणत्या कोणते ब्रँड्स आहेत ते तुम्ही मला सांगा म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मला कोणते पाहिजे आहेत

सर मी हा त्याचा रेट म्हणजे त्याची किंमत पण समजू शकते का अच्छा म्हणजे जर आम्हाला रेड लेबल घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये फक्त पूर्ण बॉटल भेटेल की हा हाफ आणि प्राॅ वन ए वन एटी एम एलचे पण बॉटल्स आहेत अच्छा आणि म्हणजे जर मी सोबत पूर्ण बॉक्स घेतला तर मला काही त्याच्यावर सूट भेटेल का किंवा काय अशा तुमच्या शॉपच्या ऑफर्स वगैरे आहेत काय की म्हणजे जास्त क्वांटिटीटी क्वांटिटीमध्ये घेतलं तर आम्ही काही हे कमी पैसे कमी करून भेटतील का असं काही होईल का अच्छा आ आणि म्हणजे आता तुम्ही पार्सल सेवा आहे की घेऊन जावा लागेल तुमच्या दुकानावरून अच्छा अच्छा अच्छा आणि तुमचा टाईम काय आहे शॉपि किती वाजता उघडते अच्छा आणि अशी जर मला ह्याच आठवड्यामध्ये पाहिजे होतं तर म्हणजे हे नाही आहे का ह्या आत्ता हे बंद नाही आहे ना कोणत्या दिवशी चालेल चालेल मग येतो सर मी दोन दिवसांत अरे ठेवू का सर थँक्यू सर